माझी मातृभाषाच मराठी असल्यामुळे मराठी बोलताना किंवा लिहिताना मला कधीच अडचणी नाही आल्या उलट माझं मराठी चांगलं झालं की त्याच्यासाठी मी प्रयत्न खा फारसे केले नाही परंतु शुद्ध बोलण्याचा प्रयत्न केल्यामुळे माझं मराठी चांगलं आहे